चढाईसाठी माझा गेअर हा माझ्याकडे आहे माझा गेअर हा चांगल्या कंपनीचा आहे मी त्याचा वापर स्टेप बाय स्टेप करते आणि तो वापर झाल्यानंतर मी त्याची काळजी म्हणून त्याला त्याच्यासाठी एक वेगळी बॅग ठेवलेली आहे त्याच्यात मी तो व्यवस्थित ठेवते माझ्याजवळ माझं चढाईसाठी मला लागणारं साहित्य म्हनजे माझं जॅकेट हेल्मेट माझं शूज माझं जॅकेट वगैरे हेल्मेट शूज हे सगळं मी व्यवस्थित ठेवते